मुख्यतः मी शास्त्रीय संगीत गात असल्यामुळे शास्त्रीय संगीतासाठी महत्त्वाचं म्हणजे तानपुरा किंवा तंबोरा ज्याला आपण म्हणतो तो तर मागे वाजत राहावा लागतो आणि त्याच्या साथीनेच आपण शास्त्रीय गायन करत असतो अ त्याच्यानंतर पेटी असते आणि तबला तर मुख्यच आहे त्याच्यामध्ये तर तबला पेटी आणि तंबोरा याच्यावर हे ही वाद्य पुरेशी असतात खरंतर शास्त्रीय संगीत गाण्यासाठी पण काही जे मोठे मोठे कलाकार दिग्गज कलाकार असतात ते त्यांच्या साथीला काही वेळेला एक सारंगी वगैरे असे पण अशी पण वाद्यं असतात की जी त्यांना साथ करत असतात याच्यासाठी कारण सुगम संगीत किंवा ऑर्केस्ट्रा जेव्हा असतो सुगम संगीतामध्ये भरपूर वाद्यं वापरली जातात म्हणजे कीबोर्ड असेल त्याच्यामध्ये तर आजकाल त्या कीबोर्डवरच सगळी वाद्यं असतात म्हणजे बासरीपासून व्हॉयलीनपर्यंत सगळी सगळ्या प्रकारचे व वाद्य त्या कीबोर्डमधनं आपण त्याचे वेगवेगळ्या प्रकारे आवाज काढू शकतो झांज असते पखवाज असतो असे वेगवेगळी जी वाद्यं असतात ती साधारणतः सुगम संगीतामध्ये जास्त प्रमाणात लागतात पण ख्याल गायकीमध्ये म्हणजे शास्त्रीय संगीतामध्ये फार वाद्याची गरज नसते कारण तो ख्याल असतो आणि एक विचार मांडायचा असतो आपल्याला लोकांसमोर त्यामुळे त्याला तबला तर महत्वाचा आहेच तबला आणि पेटी एवढं एवढी ही जी वाद्यं आहेत ती त्याला पुरेशी असतात कारण की आप तुम्ही एकाच वेळी तुम्हाला विचार मांडायचा असतो गळ्यातून पण तुमच्या ते स्वर पण लागावे लागतात आणि एकाच वेळी त्याच वेळी तुम्हाला तालाची पण कसरत करावी लागते म्हणजे ते तालावर तालामध्ये यायला लागतं त्यामुळे तीन गोष्टी एकत्र करून तुम्हाला गायचं असतं त्यामुळे ह्या ही वाद्यं तुम्हाला पुरेशी ठरतात